मी बबिता बोचेकर बोलत आहे माझ्या माझ्या कुटुंबात पाच सदस्य आहेत आणि माझ्या सदस्या पैती सगळे सगळे व्यक्ती खूप चांगले आहेत स्वभावानी सगळ्या यानी आणि माझ्या आयुष्यात त्या घरात त्या घरात माझं बालपण चांगलं गेलं मला घरच्यांनी चांगले संस्कार दिले माझं शिक्षणपाणी चांगलं केलं माझे बाबा असताना मला चांगली शिकवण मिळाली आणि आताही पण सग सगळं व्यवस्थित आहे आणि मला दोन भाऊ आहे आणि माझ्या माझ्या भावांनीसुद्धा मला लाइप माझ्या लाइपमध्ये खूप चांगली शिकवण दिली आणि मी कॉल कॉलेजही केलं माझ्या कॉलेजम कॉलेज करताना माझ्या कॉ सगळ्या फ्रेंड्स मैत्रिणी खूप चांगल्या मिळाल्या मला माझ्या लाइपमध्ये खूप चांगलं लाईफ होतं आणि आत्ताही आहे पण तर नं शिक्षण पुरनं पूर्ण न झाल्यामुळे माझ्या लाईपमधे थोडी कमतरता कमी झाली शिक्षणात पण आता सगळं व्यवस्थित आहे माझे दोन भाऊ मला खूप चांगलं म्हणजे स सगळ्या हेच्यात सगळं हातभार लावतात त्यां त्यांचंसुद्धा सगळं वि व्यवस्थित सुरू आहे आणि लाइपमधे माझ्या लाईफमध्ये खूप चांगलं व्यवस्थितपणे सुरू आहे